महाराष्ट्रात मराठी भाषक हे सर्व प्रकारचे सणवार साजरे करतात जे काही महापुरुष होऊन गेलेले आहेत जसे शिवाजी महाराज त्यांचीही जयंती ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी गेली जाते आहे त्यानंतर इतर जे ब् सण आहेत म्हणजे गुढीपाडवा त्यानंतर वटपौर्णिमा आहे गणेश चतुर्थी आहे गणेश चतुर्थी त् म्हणजे ग् च्या माध्यमातून जे लोकमान्य टिळकांनी जे उपक्रम चालू केलेला आहे तो महाराष्ट्रातूनच चालू झालेला आहे आणि त् ई त्यांनी ह्या दृष्टीने चालू केलेला आहे की चार जे समाजातील जे काही चार विविध जातींतील लोक आहेत ते या माध्यमातून ते एकत्रित येऊन तो सण साजरा करावा आणि त्यांचं एक प्रेमळ म् आणि स्वभाव म्हणजे एकमेकांमध्ये ते मिसळून यावे यासाठी त्यांनी हा उपक्रम चालू केलेला होता आणि